एक निगेटिव्ह प्रोड रिव्ह्यू द्या बद्दल म्हटलं प्रोडक्टबद्दल तर तर एक मी यूज केला होता तो मिरचीचं होता ॲक्च्युली तर हा सुरुची मिरची मसाला होता तर जेव्हा मी आधी यूज केलं होतं मिरचीचं तर हे खूप म्हणजे भाजीमध्ये टाकल्यावर ही जी मिरची पावडर आहे तर जितकंसं म्हणजे कितीही टाकलं तर लवकर तिखट होतच नव्हती भाजी असं म्हणू शकतो कारण की जे नॉर्मली साध्या तिखटाच्या भाज्या असतात दुसरी तिखट होते तर त्यानी लवकर भाजी तिखट व्हायची एक चम्मचच टाकला की पण याची तीनपेक्षा जास्तच चम्मच टाकूनही तिखट नव्हती होत आणि जेव्हा मग मी बघितलं की नेमकं यामागचं कारण काय तर मग माहिती पडलं की हे जे सुरुची मिरचीवाला मिरची पावडर आहे तर यामध्ये खूप सारे म्हणजे मिक्सिंग वगैरे केलेलं असते आणि ही जी पावडर आहे मिरची पावडर यामध्ये अजूनही काहीतरी वेगळा फूड कलरपण टाकलेला असतो आणि त्यासोबतच काही दुसरा प्रॉडक्टही ॲड केला असते प्रोडक्टची क्वान्टिटी वाढवायसाठी तर हा एक खूपच जास्त निगेटिव्ह एक्सपिरिअन्स राहिला म्हणजे त्या प्रॉडक्टबद्दल